हां नमस्ते सर बोला हो हो हो आहे गिया बरं बरं बरं हां हां हां हो हो सर हो सर हो सर हो सर खूप छान असा प्लॅन आहे आपण पुण्याहून इथे येत आहात तर तुमचं सांगलीमध्ये स्वागतच करतो आम्ही आता सांगलीत आमचे गजानन ट्रॅव्हल्स नावाने टुरिजम कंपनी आहे त्यामध्ये आपण तुम्हाला सांगलीत त्या सांगली व सांगलीच्या आसपासचे भरपूर अशी प्रेक्षणीय स्थळं आहेत ती सगळी सांगतो तुम्हाला आता मी आणि त्यासोबतच तुमची राहण्याची सोय एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये आमच्या आहे व तिथं तुमची लंच डीनरची पण सोय सगळी आपण आपल्यातर्फे करतो आहे तुमची सात जणांची फॅमिली येणार आहे तर आपली केव्हाचं प्लॅनिंग करत आहे सर तरी पण तुम्ही ठीक आहे ठीक आहे सर आता तसे तुम्हाला सर एक थोडे मी पॉईंट सांगतोच आहे आपल्याला साधारण आता सांगलीमध्येच गणपती मंदिर आहे आपलं खूप छान असं मंदिर आहे ते हां आणि ते मंदिर आहे त्या पाठीमागंच आपलं स्वामी समर्थ घाट म्हणून आहे तिथं नदीच्या शेजारी फिरण्यासाठी असं एक छान असं ठिकाण आहे त्यानंतरच ते शेजारीच सांगलीच्या शेजारी एक दोन तीन किलोमीटर अंतरावरती आपलं हरिपूरला संगमेश्वराचं खूप छान असं मंदिर आहे नदीच्या तिथं किनारी व महादेवाचं खूपच छान असं ते मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी एक दोन किलोमीटर अंतरावरती गणपतीचं तिथे छोटंसं एक वाडीतील गणपतीचं मंदिर आहे हो हो हो हो हो हो खूप खूप छान हो हो हो त्यानंतर सांगलीपासून एक पंचवीस किलोमीटर अंतरावरती नरसिंहवाडी म्हणून आहे तिथं पण बोटिंगचे वगैरे सोय आहे तिथं दत्तमहाराजांचं खूप छान मंदिर आहे हां तिथं पण आपण घेऊन जातो तुम्हाला ते काय नाही त्यानंतर इकडं तासगाव म्हणून एक गाव आहे त्याच्या शेजारी आरवडे म्हणून एक गाव आहे तिथं राधाकृष्णांचं एक मंदिर आहे हो हो हो हो वन डेमध्ये आपण शक्यतो कव्हर करतो याच आणि त्यातून तुमची जर एक दिवस हॉल्ट करायची ठिकाण असेल तयारी असेल तर आपण मग इथूनच एक पन्नास किलोमीटर अंतरावर महालक्ष्मी मंदिर आहे त्यानंतर तिथं नरसिंहवाडी शेजारी खिद्रापूर आहे त्यानंतर कोल्हापूर ज्योतिबा पन्हाळा हे पण आपण टू डेजचा जो मीडल प्लॅन घेतला तर ही खूप सारी प्रेक्षणीय स्थळं आहेत सांगलीच्या आजूबाजूला ते सर्व आपण करून घेण्याचा प्रयत्न करू सागरेश्वर अभयारण्य आहे चार्जेस तर तुम्ही वन डे जर पॅकेज घेणार असाल तर पर हेड एक हजार रुपयेच्या आसपास बसेल आपल्याला त्यामध्ये तुमची दुपारची लंचची सोय आणि दिवसभराचं जे काही ट्रॅव्हलिंग होईल ते इन्क्लुडेड असेल त्यामध्ये फक्त डिनर जर तुम्ही जर हॉल्ट केला तर डिनर आणि हॉटेलिंगचे चार्जेस ती एक्स्ट्रा लागतील ठीक आहे हा नंबर तुमचा मी सेव करून ठेवतो आणि आमच्या टुरिजमला कॉलिंग केल्याबद्दल धन्यवाद सर ओके ओके हो